हॅलो सम मी समर्थ बु बुक स्टोअर स्टेशनरीमधून बोलते ह तशा प्रकारचे पाहिजे चांगले म्हणजे चांगले का छोट्या लहान मोठ्या

त्याची ताई छोट्या वह्यामध्ये दोनशे रुपये डजन त्याच्यापेक्षा मोठ्या म्हणजे अडीचशे रुपये डजन पन्नास पन्नासचा त्याचा भाव वाढणार दप्तर ते अडीचशे ते तीनशेपासून स्टार्टिंग आहे ताई त्याच्यामध्ये जास्त काय कमी होत नाहीत पन्नास ते वीस पंचवीस रुपयापर्यंत फरक पडतो कलर पेन्सिल डजनमध्ये घ्यायची असली तर चाळीस रुपायाला एक डझन भेटतात बारा त्याच्यामध्ये त्याच्यामध्येच शापनर इरेझर पूर्णच येते पूर्ण कंपस पन्नास रुपयाला आहे त्याच्यामध्ये बी जास्त चांगलं म्हणजे चांगल्या क्वालिटीचा पाहिजे असेल तर पैसे वाढून दुसऱ्या किमतीच्या आठ सत्तर रुपयापर्यंत भेटते

या मग या भेट द्या नमस्कार